महाराष्ट्रामध्ये हे शेवड्या हे खूपच हे झालेलं आहे कोणाला तिखट शेवड्या आवडते कोणाला गोळ आवडते आणि कोणी मशीनदऱ्या करते कोणी हातावरल्या करते पण मला हातावरलेच येतात आणि मला त्यांचा अभिमान वाटतो कारण की माझ्या हातावरल्या शेवया कोणाला पण आवडू शकते आम्ही ते शेवड्या मी केलेल्या मी विकू पण शकते ते ते शेवड्या म्हणजे खूपच बारीक येते कधी गव्हाच्या करू शकतो आम्ही कधी रव्याच्या करू शकतो